हां बोला हां हां हां बोला

हां पाच मेला का हा थांबा बघतो मी जरा एकदा चेक करून सांगतो तुम्हाला कन्फर्म पाच मे ठीक आहे चालेल आहे पाच मेला घेऊ शकतो मी व्हिडीओ आणि फोटो ठीक आहे पण ते चार्जेस तुमचे वेगवेगळे असतील म्हणजे फोटोचे वेगळे आणि व्हिडिओचे वेगळे कारण फोटोग्राफरला एक वेगळा मुलगा असतो आणि व्हिडिओग्राफरला वेगळा मुलगा असतो आणि सगळी इन्स्ट्रुमेंटस पण पूर्ण वेगळे लागतात सेम काहीच नसतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला चार्जेस वेगळे वेगळे पडतील म्हणजे ड जवळपास डबल चार्जेस तुम्हाला होतील त्या दोन्ही गोष्टींचे राहायला यायचं आता तुम्हाला तुमचं नक्की कुठे कुठे तुमचं कार्यक्रम कुठे अलिबाग अलिबाग म्हणजे नाही म्हणजे कसं माहीत आहे का अलिबाग आमच्यापासून जवळ आहे तर तुम्हाला ती सोय करायची गरज नाही आहे पण तुम्हाला आम्हाला ट्रॅव्हल्सचे जे काय एक्स्ट्रा पैसे असतील ना ते द्यावे लागतील कारण मी एकटा नसेन माझ्यासोबत माझा जो असिस्टंट असेल ते पण असणार आहेत त्याच्यामुळे त्याचे जे सर्व्हिस टॅक्स असतात ते सर्व्हिस चार्जेस असतात वगैरे ते मला द्यावे लागतात त्याला ट्रॅव्हल वगैरे सगळं द्यावं लागतं त्यामुळं तुम्हाला ते द्यावे लागतील आणि तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये आमची सामान ठेवायची काहीतरी तुम्हाला सोय करावी लागेल म्हणजे ते काहीतरी बघावं लागेल जिथे आम्ही आमचं सामान ठेऊ शकतो काय होतं आम्ही कुठे गेलो की कधीकधी सामान ठेवण्यासाठी आहे ना आम्हाला व्यवस्थित जागा भेटत नाही त्याच्यामुळे असं होतं की लहान मुलं वगैरे ते सगळं नासधूस करतात ते आमचं नुकसान करून टाकतात पूर्ण म्हणून एक चांगली जागा द्यावी लागेल जर तसं काही झालं ना तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आम्ही घेऊ तर मग तुम्ही आम्हाला एक व्यवस्थित जागा द्या आमचं सामान ठेवायला बस बाकी काही एवढं लांब नाही आहे अलिबाग आमच्यापासून एक अर्धा तासावर आहे आम्ही तुमचं जेव्हा कार्यक्रम आहे तुम्ही जो टाईम द्याल सकाळी लवकर तर लवकर आम्ही तिथे होऊ अवेलेबल आणि तुम्ही जसं उरकलं कार्यक्रम की आम्ही तिथून निघून जाऊ आणि जेव्हा तुम्हाला परत लागेल गरज तेव्हा मग तुम्ही आम्हाला फक्त कॉल करा आमचं फक्त तुम्ही जेवणाचं वगैरे जे काय असणार ते तुम्हाला बघावं लागेल राहण्याची तुम्ही बघू नका आणि फक्त आमचं जे सामान ठेवायला आम्हाला जी जागा हवी आहे ती जागा तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्या बाकी काही तसं काही स्पेशल नाही आहे जे आमचे आपली चार्जेस असतील ते घेतले जातील फक्त आणि जे फोटोज जे आहेत ते तुमचे लिमिटेड काढले जातील